राज्यात व्यवसायासाठी खूप काही संधी आहेत कारण इतके व्यवसाय आहेत की आता गरिबातून गरीब बी जो बी व्यवसाय करायची याने त्यांना हे असते कोणताही व्यवसाय करू शकतात जसं कपड्याचा बिझनस आणखीन आपला काय म्हणतात अगरबत्तीचा बिजनेस आहे आपला ह्याचा पापड फिंगरचा म्हणा छोटे छोटे कपड्याचा धंदा खूप काही असे बिझनेस आहेत ज्याची संधी भेट होऊ शकते त्याच्यासाठी फक्त थोडाफार आपल्याला आर्थिक मदतीची गरज राहते आणि ते आता ज लोन वगैरे काढून थोडाबहुत पैसा करून आपण ते करू शकतो असे खूप सारे व्यवसाय आहेत जे आणि कोणी मेहनत उपाशी मरू शकत नाही काही ना काही बिझनेस करून जसे मेसचे डब्बे आहेत कोणी घरी जेवण स्वयंपाक वगैरे करतात आणि जसे कोणी बाहेरून आलेले लोक काम ड्युटीपाणी वगैरे करतात त्यांच्यासाठी घरून मेस तयार डब्बा तयार करून त्यांना देतात तो एक बिजनेस आहे असे कितीकेक बिझनेस आहेत करू शकतात